माझी माझं तर कोणतं बाग वगैरे असं काही नाही आहे समोर एक माझी थोडीशी जागा आहे ती तीच मी खूप कुंड्या वगैरे लावतो तर माझे पप्पा आहे त्यांच्या कामावरून येताना येताना तिकडे एक फुलांचा एक फुले विकणारा एक माणूस आहे तो खूप ताजी फुले असे हे करतो आणि तो म्हणजे कुंड्या विकतो छोट्या छोट्या तर पप्पा ते कुंड्या आणत असतात तर माती वगैरे आणत नाहीत आम्ही माती इथून बाहेरूनच माती आणतो बाजूलाच एक मैदान आहे आमच्या इथे तर त्या मैदानातून आम्ही माती गोळा करून लाल माती एकदम आणि ती मऊसर माती असते खूप तर ती मऊसर माती आम्ही घेतो आणि त्या मऊसर मातीच्यानुसार आम्ही ती पूर्ण एक दिवस त्याला तिला पूर्ण ओलं करून ठेवतो त्यानंतर त्याच्यामध्ये जे रोपटं असतं ते पप्पानी आणलेलं ते वडिलांनी आणलेलं ते त्याच्यामध्ये लावतो आणि त्याच्यामध्ये ते लावल्यानंतर मग त्यांना असे म्हणजे खूप कुंड्या अजून आहेत माझ्याकडे आम्ही ऊसाचं झाड पण लावलेलं आहे वापस गुलाबाचं झाड लावलेलं आहे अजून कशाचं मिरच्यांचं जा मग रोपटं अजून लावलेलं आहे अशा खूप प्रकारचे आम्ही रोपटे वगैरे लावलेली आहेत आणि रोपटे लावणे आणि एक म्हणजे सम घराच्या समोर एक वेगळंच एक छबी म्हणजे एकदम चांगला दिसून येतो म्हणजे एक घर एकदम शोभून दिसतं त्या रोपट्या वगैरेनी आणि निसर्ग म्हणजे हिरवंगार दिसून येतं तर मग ते खूप छान वाटतं आणि बस्स